हां हां महाराष्ट्रमध्ये इथं नाश्त्यासाठी तुम्हाला पोहे उपमा आलूपोहे कांदापोहे आणि उकडपेंडी कणकेचा शिरा वगैरे गुळाचा आणि पापडकुट हे असे पूर्ण जे आपले ढोकळा झाला महाराष्ट्रामध्ये हे जे आपले असतात घरगुती ते नाश्ता मिळून जाणार तुम्हाला आणखी पंचवीस रुपये तीस रुपये प्लेट राहते हाफ प्लेट पंचवीस राहते फुल प्लेट पन्नास राहते

हो त्याच्यासाठी पण रव्याचा उपमा वगैरे बनवून देतो आम्ही नरम समजा त्या म्हाताऱ्या लोकांसाठी त्यांच्यासाठी शेवळ्या झाल्या दुधाच्या वगैरे फोडणीच्या शेवळ्या पापडकुट अशा भजे असं नरम नरम बनवून देतो याच्यासाठी हा उपमा तर राहतोच आणि कांदापोहे आलुपोहे हे पण आहे तीस रुपये प्लेट पस्तीस रुपये प्लेट हां लहान मुलांसाठी त्यांच्यासाठी फिकं पण बनवून देतो नं आम्ही जसं ऑर्डरनुसार जसं तुम्ही जे म्हटलं उपमा म्हटलं तर उपमा फिकं बनवून देतो त्यांच्यासाठी पण कांदेपोहे आलु आलूचे भजे वगैरे त्यांच्यासाठी फिकी फिकी पण बनवून देतो लहान मुलांसाठी तेच ना तुम्हाला कधी पाहिजे मग तुम्हाला म्हणजे डिलेवरी भरपूर तुम्ही जिथे असणार तिथे पाठवून देतो आम्ही हां हां तर तुमची ऑर्डर देऊन देसान तुम्ही कितीजण आहे तर मग मग आम्ही सांगून देऊ तुम्हाला आणखी कुठं पोहोचवायचं काय पोहोचवायचं वगैरे तर तुमचं आलुपोह्याची आहे की कांद्याची आहे कांदेपोह्याची आहे ऑर्डर जसं तुम्ही देसान किती प्लेटचा आहे नाश्ता वगैरे तर ते सांगसान त्यानुसार आम्ही ते करू

तर तुम्ही सांगा तुमचं कसं आहे तर हो चालेल ना तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा आम्ही हे करणार तेव्हा तुम्हाला ते पाठवून देऊ तुम्ही आधी ऑर्डर दिली की आमचं तयार राहतं मग सगळं हो हो चालेल ना सांगसान मग